इतिहासाची पाने चाळत असताना स्वामी ही कादंबरी वाच वाचली आणि स्वामी ही कादंबरी रणजित देसाईंची आहे स्वामी या कादंबरीमध्ये रमाबाई आणि माधवराव पेशवे यांच्या नात्याचा सुंदर असं वर्णन रणजित देसाईंनी केलेलं आहे त्यांच्या मिलनाचे आणि विरहाची ही जी त्यांनी गोष्ट त्या कादंबरी वर्णन वा कादंबरीमध्ये वर्णन केलेले आहे ते खूप छान आहे त्याच्यामध्ये एक असे नात्याचे रंग उल उलगडत गेले असं वर्णन केलेलं आहे लाह रमाबाई आणि माधवराव पेशवे यांचं लहानपणीच लग्न झालं त्या काळच्या प्रथेनुसार ज्या वेळ लग्न झाल्यानंतर काही दिवस मुलगी मोठी होईपर्यंत ती माहेरी राहते आणि त्याच्यानंतर ती सासरी येते मुलगी मोठी झाल्यानंतर सासरी येते सासरी आल्यानंतर माधवराव पेशवे ह्या आपल्या राजकारणात व्यस्त असतात त्यांचे वडील गेल्यानंतर त्यांनी ती राजकारणातील धुरा अतिशय प्रभावीपणे सांभाळलेली असते त्यांच्या भूमिका पण स्पष्ट असतात जे सामाजिक भा जे भान असतं त्यांना आणि राजकारणातलं जे नेतृत्वगुण होता तो माधवरावांनी तोपर्यंत खूप क कार्यकुशलतेने काम करत होते त्यामुळे त्यांना रमाबाईकडे लक्ष देणे खूप जमले नाही पण ते जसे जसे त्यांना रमाबाई मोठ्या झाल्यानंतर सासरी आल्यानंतर त्यांनी हळूहळू त्या दोघांचे नाते घट्ट व्हायला सुरुवात झाली नात्यातला अवखळपणा हा निघून गेल्यानंतर दोघेजणं एकमेकाच्या प्रेमात पडल्यान प पडतात आणि त्याच्यानंतर वेगळ्या सुंदर रीतीने असा त्यांचा संसार उमलू लागतो त्यानंतर एकमेकांसाठी वेळ देणं गप्पा मारणं शनिवार वाड्यावर फिरणं त्याच्यानंतर जेवणं जेवताना बरोबर असणं हे सगळं एकमेकांना खूप आवडू लागलं त्याच्यानंतर काही वेळ त्यांनी खूप खूप चांगला वेळ घालवला बाहेर जाणं किंवा रानावनात जा भटकणं हा त्यांचा आवडता छंद होता दॅट रमाबाईंना दागिने घेऊन दे घालताना पाहणं हे सगळं त्यांना आवडत होतं पण काही राजकारणातील व्यक्तींमुळं रा माधवराव पेशव्यांचा हा मृत्यू घडवून आणण्यात आला त्यामुळं र र रमाबाईंना सती जावं लागलं ही सगळे ऐकल्यानंतर खूप रडायला येत होतं